मी ट्रीपला प्रवास करताना घरातली बोललीत क तू तू ट्रीपला चालला आहेस काय तरी खायला त्याना करून देऊ देत काय तुला मी पण हा मी पण बोललो हा करून द्या कारण बाहेरचे कसं असतं काय माहीत ऑईल कुठले यूज केलेलं असते आत काय असते काय नाही हे समजत नाही अन ते खाल्लं तर पोट बिघडते काय तर आपलं शारीरिक हानी होते हानी होते त्यामुळं मी घरातवाल्यांना बोललो हा करून द्या करून द्या घरातली पण करून दिलीत कारण शी बाहेरचं खाल्लेलं आणि घरातलं खाल्लेलं यात डिफरन्स आहे बाहेरचं खाल्लेलं आवडतच नाही कारण वडापाव असू दे किंवा भजीपाव असून दे भजी किंवा पोहे किंवा ट्रिपला जाताना काही कुरकुरे बिरकुरे ते बनवलेलं असत्यात ते सफरचंद फ्रट्स हा फ्रट्स फ्रूटस् ते न ठीक आहे पण बाकीचे ऑइली जे असतं आहे ते न खाल्लेलंच बरं कारण ते खूप घाण असते त्यामुळं मी घरातवाल्याना सांगते मी चाललो आहे ट्रीपला जरी बाहेर जात असलो रायगडला वगैरे जुन्नरला पुण्याला कुठेही जर मी बाहेर जात असलो तर मी घरातूनच बनवून स्वतः घरातलं बनवलेलं घेऊन जातो आहे कारण की बाहेरचे काय खायला भेटून येऊन एक दोन दिवसाची ट्रीप असली तर जेवण करतोय जेवण करून जातोय आणि अर्ध्या घेऊन जातोय कारण की काय बाहेरचं नकोच म्हणून आणि बाहेरचे खाल्लेलं हे हानीकारक असतंय त्यामुळं मी घरातूनच करून घेऊन जातो आणि म मी पप्पाना पण मला इस्ट्रिक्टली सांगतात की घरातूनच घेऊन जा बाहेरचे काही नको बाहेरचं काय नको कारण ती पूर्णच खराब असतं असं आहे बाहेरचं खाल्लेलं असं पोट खराब होतं परत आपलं पोटाच काहीतरी हान हानीकारक असं किडनी फेलो असं काय तरी होतं त्यामुळे बाहेरचं न खाल्लेलंच बरं